हॅलो शिवनंदा मॅडम का हां मॅडम नमस्ते आ मी आज एक गुड न्युज द्यायला तुम्हाला फोन केला आहे हां अगं अहो तुम्हाला सांगायचं राहिलं जी बातमी आली ना कालची ती आमच्या स्कूलची होती कालच दहावीचा रिजल्ट लागला आणि मला खूप आनंद वाटतो आणि मी पहिल्यांदा तुम्हाला शेअर करतो आहे मॅडेम की माझ्या वर्गातला दहावी अ हा जो वर्ग आहे ना तो पूर्ण आपल्या शाळेमध्ये टॉपवरती आलेला आहे आणि ती जीनियस जी ब्याच आहे ना माझ्या वर्गातले शंभर टक्के विद्यार्थी मार्क घेणारे दहा मुलांनी शंभर टक्के मार्क घेतलेले आहेत धन्यवाद मॅडम धन्यवाद मॅडम होय होय होय मॅडम तुमचं काय म्हणत आहे

अच्छा वा खूपच छान मग तुमचंही अभिनंदन मॅडम मन पूर्वक अभिनंदन यावेळेस आम्ही पण काय केलं मॅथेमॅटिक्स आणि सायन्शचे थोडेसे एक्श्ट्रा क्लासेस घेतले आणि त्या एक्श्ट्रा क्लासेसमुळं ना मॅडम आमच्या मुलांना एवढा फायदा झाला आमची जी ग्रामीण भागातली मुलं होती विशेषकरून त्यांना आम्ही म्हणजे रीमिडियल कोचिंग क्लासेस टाईप त्यांना आम्ही काय केलं एक जे नव्वद टक्क्याच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत आम्ही त्यांची आठवड्याला टेस्ट घेऊन असा एक ग्रूप तयार केला होता श् शंभर विद्यार्थ्यांचा आणि मग त्या शंभर विद्यार्थ्यांवरतीच फोकस करून आम्ही खूप मेहनत केली सर्व शिक्षकांनी आमच्या संस्थेचे संस्थाचालक पण दिवसभर शाळेमध्ये उपस्थित होते आणि खूप म् सर्वांचं एक सगळं खरं तर हे टीमवर्क आहे मी निमित्तमात्र आहे आमच्या टीमनं आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी म्हणजे शिपायापासून मुख्याधापक आणि पूर्ण आमच्या संस्थेचे अध्यक्षापर्यंतचा सगळ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि मला आज खूप आनंद वाटतो आहे की आम्ही जी वर्षभर मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आम् म्हणजे आज आम्हाला मिळालेलं आहे हं हं हं हं हं हो ना हो ना आणि आणखीन एक फक्त आम्ही श् म्हणजे आ शिक्षणाच्याच बाबतीमध्ये नाही आहे बरं का आमचे विद्यार्थी यावेळेस स् स्पोर्ट्समध्येसुद्धा आ आमचे नॅ श्टेट लेवलला नॅशनल लेवलला काही विद्यार्थी गेले होते त्यामुळं म्हणजे आमचा क्रीडा विभाग पण आमचा शाळेचा खूप चांगला आहे मॅडम आणि त्या क्रीडा विभागामुळं काय झालं आमच्या विद्यार्थ्यांना अनेक विद्यार्थी ज्यांनी श्टेट लेवलला नॅशनल लेवलला सहभाग नोंदवला त्यांना पंचवीस पंचवीस मार्क्स भेटले बरं का ते पण मला आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं हं चालेल चालेल आणखीन काय मॅडम तुमचं काय म्हणत आहे शाळेचं बरं आहे ना हां हां हां हां होय होय नाही हो ना हो ना हां हां

अच्छा म्हणजे सगळीकडंच तसं आहे वाटतं म्हणजे आमच्याही शाळेमध्ये आ मुलांपेक्षा मुलींचाच रीजल्ट खूप चांगला आहे मॅडम होय हो ना हो ना हो ना हं हं हं हं अच्छा नाही नाही छान छान आणखीन काय मॅडम मग काय म्हणत आहात शाळा बाकी आता तुमचं कधी आहे या मुलांना त्यांचा सत्काराचा कार्यक्रम घ्यावा लागेल ना आपल्याला हां हां हां म्हणजे कसं आहे आपण आपल्या विद्यार्थ्यांचं जर कौतुक केलं त्यांचा सत्कार केला आपण काय करूयात काही पालकांना म्हणजे सर्व पालकांना पण या प्रसंगी निमंत्रित करूयात आणि प् म्हणजे पालकांचाही स्वागत सत्कार आपण शाळेमध्ये करूयात हां चालंल होय चालेल ठीक आहे मॅडम भेटूयात धन्यवाद मॅडम ओक्के चालेल चालेल मॅडम ओक्के ओ ओ